माझा आवडता ऑनलाईन गेम म्हणजे फ्री फायर आणि लुडो किंग मला हे गेम्स खूप आवडतात कारण त्यामध्ये माझं थोडं थ्रिल आणि मित्राबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळते फ्री फायरमध्ये वेगवेगळ्या मॅप शस्त्र आणि मिशन्स असतात आपला प्लन वापरून शेवटपर्यंत टिकायचं असतं आणि टीमसोबत खेळताना एकदम मजा येते हा गेम थोडा झपाट्याने खेळायचा असतो त्यामुळे लक्ष केंद्रित राहनं राहतं आणि मेंदू चालतो लुडो किंग हा दुसरा माझा आवडता गेम आहे तो सोपा आहे पण खूप वेळा थराथर होतो घरच्यासोबत बसून मोबालवर लुडो खेळायला मजा येते कारण सर्वांना तो कळतो आणि कोणाच्याही सहज खेळ होऊ शकतो हे गेम्स मला आवडतात कारण ते वेळ घालवण्यासाठी चांगले आहेत आणि नवीन लोकांशी बोलायला मिळतं आणि कधी कंटाळा आला तर मन हलकं वाटतं पण मी हे गेम्स मर्यादित वेळेसाठी खेळतो कारण अभ्यास आणि इतर जबाबदऱ्या देखील महत्त्वाच्या असतात गेम खेळावेेत पण अती करू नये हे नेहमी लक्षात ठेवावे